मी युगंधर हे प ही कादंबरी वाचली आहे आणि त्यानंतर मला असं जाणवलं की कृष्ण हा जो काही तो एकीकडे सांगतो की मीच सगळ्या सृष्टीचा कर्ताधर्ता आहे या पृथ्वीवर जन्माला आलेला प्रत्येक जीव न जीव मलाच येऊन मिळणार आहे माझ्यापासूनच तो निर्माण होणार आहे आणि त्याचा अंतही माझ्याच पर्यंत होणार आहे मग इतकं सगळं असतानाही किंवा भगवान श्रीकृष्णाची एवढी म्हणजे तो इतका बलवान होता एवढा सं सुंदर होता किंवा त्याच्या अंगी सगळ्या कला होत्या सगळे गुण होते तरीही आणि तो देव असूनसुद्धा तो स्वतःचा वंशच वाचू शकला नाही किंवा त्याच्या त्याच्या वंशाचा जो विद्वंस होणार होता हा त्याला माहीत असून ही तो काहीही करू शकला नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी तो रोखू शकला नाही याच्याबद्दल मला एक वेगळी हुरहूर ही कादंबरी वाचल्यानंतर वाटली आहे आणि मी स्वतः सगळे पुस्तकं वाचते मी कुठल्याही पुस्तक वाचन क्लबमध्ये आतापर्यंत सामील झालेली नाही